पुस्तकांव्यतिरिक्त अनेक वाचनाची साधनं उपलब्ध आहेत आपल्याला ती म्हणजे मासिकं किंवा ब्लॉग्स असतात ऑनलाईन किंवा वृत्तपत्रं न्यूजपेपर आपला रोजचा पेपर तर ती ही वाचण्यात एक मज्जा असते मासिकांमध्ये बऱ्याच वेळेला अनेक प्रकारच्या गोष्टी असतात किंवा कुठल्या तरी सेलिब्रेटीजच्या कथा असतात त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलेल्या थोडक्यात त्यांचं छोटं चरित्र असतं आणि ब्लॉग्स तर खूप विषयांवर हल्ली कुठल्याही विषयावरती कोणीही बलॉग लिहित सुटतं तर ते कसेही ब्लॉग असतात ते आपल्याला हवे ते विषय निवडून आपण त्याप्रमाणे ती वेबसाईट चूज करून आपण तसे ब्लॉग सुद्धा वाचू शकतो आणि वृत्तपत्र तर अगदी आपलं पहिल्यापासूनच मेन मीडिया आहे आपलं वृत्तपत्र जे आपल्याला आजूबाजूचा आपल्या घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगत असतं तर पेपरमधून सुद्धा बऱ्याच पेपरमध्येही बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी लिहिलेल्या असतात किंवा एखादी मॅच झाली तर त्याचे डिटेल्स आपण पेपरमध्ये वाचतो किंवा वृत्तपत्रात येणारे लेख असतात छोटे छोटे ते लेख सुद्धा आपण वाचतो किंवा एखादी राजकीय घटना असेल कुठली तरी सामाजिक घटना असेल त्याच्यावर आ आवाज उठवण्यासाठी सुद्धा पेपरचा वापर केला जातो आणि राजकीय घटना असेल तर ती मांडण्यासाठीही पेपरचा वा वापर केला जातो आणि हे सोडून भारत देशाच्या बाहेरच्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या पेपरमधूनं जाणून घेऊ शकतो त्यामुळं अगदी जनरल नॉलेजच्या पेपरला सुद्धा पेक्ष ते वृत्तपत्र वाचा असं सांगितलं जातं कारण वृत्तपत्र हे अगदी उत्तम साधन आहे आणि हे सोडून दिवाळी अंक वगैरे जे येतात आपल्याकडे किंवा अशी मासिकं असतात ना थोडीफार की ते आपण वाचतो त्याच्यात असं काय काय गोष्टी लिहिली असतात अना अनेक वेळेला मी फायनान्स वगैरे याबद्दलची सुद्धा स्पेसिफिक मासिकं बघितली आहेत जी अशी फक्त त्या गोष्टीसाठी बनवलेली मासिक आहेत ज्या मासिकांमधून आपण त एका ठरलेल्या विषयाबद्दलची माहिती जाणून घेऊ शकतो किंवा ब्लॉग्स असतात ते फूड ब्लॉग्स असतात अनेक वेळेला किंवा म्हणजे खाण्याच्या गोष्टींबाबतीत एखादा शहर निवडून त्या शहरात काय काय खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत तिथली खाद्य संस्कृती काय आहे याबद्दल आपण व्लॉग्ज लिहितो तर ते जे ब्ल ब्लॉग्स असतात ते पण आपण वाचू शकतो असे किंवा एक कुठल्या तरी ठिकाणी पण फिरायला चाललो आहे तर ते फिरायला जायच्या आधी तिथलं ब्लॉग वाचला की आपल्याला कळतं ना की तिथे काय काय आहे काय काय नाही आहे तर हे सगळं बघायला आपण ब्लॉग्स पण वाचू शकतो आणि मासिकांमध्ये बऱ्याच वेळेला अगदी शब्दकोडी वगैरे सुद्धा सोडवायला त्याची मज्जा येते खूप त्याच्यात तर ह्या सगळ्यासाठी पुस्तकांव्यतिरिक्त मी मासिकं ब्लॉग आणि वृत्तपत्रं सुद्धा वाचते त्यात मला रस आहे